बागकाम हा फक्त माझा छंद आहे मी काही तो उत्पन्नाचा स्रोत म्हणून लावलेलं नाही आहे पण छान वाटावं मन प्रसन्न व्हावं म्हणून ते लावलेलं आहे त्यातून पण काही लोक काय करतात त्यातून कमाई करतात म्हणजे वेगवेगळे फुलं लावतात फळं लावतात आणि जे फुलं येतील फळं येतील ते विकून त्याच्यातून ते काय करतात कमाई करतात